हां हां बास इथे थांबलात तरी चालेल आता मला इथे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर मी ते कॅश देऊ का थोडंसं जरा प्रॉब्लेम आहे माझ्या नेटवर्कला तर मग कॅश देऊ का यू पी आयने वगैरे चालेल जीपे पण आहे माझ्याकडे हो हो जीपे आहे मग जीपे चालेल का ओके मग मी जीपे करते